जर माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही चार लोकं आहोत मी अं माझा मोठा भाऊ माझे वडील आणि माझी आई माझे जे वडील आहेत तर ते लायब्ररीयन आहेत तशीच माझी आई घरकामंच म्हणजे घरातच काम करते आणि माझा जो मोठा भाऊ आहे तसं जेही ऑनलाईन अप्लिकेशन्स वगैरे तो नेट कॅफेवर तसं काम करतो कोणत्याही परीक्षेचा फॉम वगैरे भरायचा असला किंवा कोणतीही कागदपत्रं वगैरे काढायची असली तर तोच मदत करतो म्हणजे घरचे कोणतेही कागदपत्र असेल तर पंक तोच काढून देतो किंवा कोणतेही काम त्याचा तोच करतोस तो नेट कॅफेवर आणि माझ्या मित्रमंडळींबद्दल म्हटलं तर माझी शाळेमधलीच एक खूप जास्त जिवलग मैत्रीण आहे जी की माझ्यासोबतची आहे आणि तसे मग बाकीचे ट्यूशनमधल्या आहेत सगळ्या मैत्रिणींच आहे काही तिचं नाव साक्षी समीक्षा त्यानंतर शिवानी अशा माझ्या मैत्रिणींचे नावं आहेत